माझ्या परिसरातील सुट्टीच्या दिवशी फिरायला जाण्याकरिता माझं आवडतं ठिकाण म्हणजे पवनार तिथला नदीचा खळखळाट शांत वातावरण सुट्टीसाठी अतिशय तिथे छान वातावरण आहे तिथे डबा पार्टी करण्यासाठी मित्रमंडळीसोबत किंवा परिवारासोबत जायला खूप मज्जा येते तिथे आम्ही सहलीला जात असताना विशिष्ट प्रकारचे पदार्थ खाद्यवस्तू घेऊन जातो तिथे गेल्यावर आम्ही विशिष्ट प्रकारचे खेळ खेळतो मैत्रिणींसोबत गोष्टी सांगतो अतिशय चांगल्या प्रकारे तिथे आमचा वेळ जातो तिथले शांत वातावरण झाडं आणि लोकं त्यांच्यासोबत संवाद साधायला छान वाटते तिथे गेल्यानंतर आमचे खाण्याचा पद आवडता पदार्थ म्हणजे कच्चा चिवडा तेथील ति तेथील कच्चा चिवडा हा खूप प्रसिद्ध आहे दूरदूरून लोक तिथे कच्चा चिवड्याचा स्वाद घेतात तिथले वातावरण नदी खडकं तिथं ते बघण्याकरिता दूरदूरून लोकं तिथे येतात तिथले वातावरण अतिशय बघण्यासारखे आहे